हॅलो स्विगीमधून बोलत आहे ना तुमच्याकडे जेवढे पण खाद्यपदार्थ आहेत जे खास आहेत जे आवडतात लोकांना त्याची यादी मला पाठवा आणि मी नेहमी बॉम्बे वेल्वेटमधूनच मागवते जे पण जेवण मागवते हां हां तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला कोणते कोणते खाद्यपदार्थ आवडतात ते अच्छा अच्छा ठीक आहे आणि मला तुम्हाला आता परत लिस्ट द्यायची आहे भेंडी मसाला एक हां हां एक पेपर मसाला डोसा आणि पावभाजी एक अच्छा अच्छा हां हां तुम्ही रमेश बोलत आहे ना ओके ओके ठीक आहे किती वेळामध्ये येताल तुम्ही किती वेळ लागेल तुम्हाला यायला ओके अच्छा अच्छा अर्ध्या तासामध्ये याल का ओके ओके ठीक आहे चालेल ना सर ओके ठीक आहे थँक यू धन्यवाद सर